यवतमाळ जिल्ह्यात शिक्षणाबद्दल भरपूर सुविधा आहे जसे आर आर टी ई मध्ये फुकट शिक्षण आहे दहावीपर्यंत त्यामध्ये केंद्रीय शाळेमध्ये सवलती आहे नवोदय शाळेमध्ये पाचवीनंतर बारावीपर्यंत फुकट शिक्षण आहे आरोग्य सेवेत महात्मा ज्योतिबा फुले कार्ड आरोग्य कार्ड आभा कार्ड आयुष्यमान का भारत गरोदर महिलांसाठी मातृत्व वंदना लहान बाळासाठी लसीकरण मोहीम बी पी एल कार्ड पिवळे कार्ड या कार्डवर मोठ्या सरकारी दवाखान्यात कुठल्याही बीमारीचा इलाज हा मोफत केला जातो जसे ऑपरेशन डिलेवरी एंजिओग्राफी डोळ्यांचे ऑपरेशन अशा भरपूर प्रकारच्या बीमाऱ्यावर मोफत इलाज केला जातो तसेच रुग्णवाहिका चोवीस तास सेवा देतात गरिबीकरता राशन फुकट मिळते तसेच श्रावण बाळ योजना निराधार योजना अपंगांसाठी योजना महिलांसाठी योजना तसेच महिलांना उज्वला गॅस हा गॅस शंभर रुपयामध्ये दिला गेलेला आहे राशन कार्डमध्ये कुटुंब प्रमुखाचा दर्जा दिलेला आहे तसेच एस टी महामंडळामध्ये तिकीटामध्ये पन्नास टक्के सूट दिली आहे म्हणजे बरेचसे कायदे हे महिलांच्या बाजूने आहे